योगाभ्यासात नवीन असलेल्या व्यक्तीला मी असा सल्ला देईन की तू आधी कठीण स्टेप करून नको बघू कारण कठीण स्टेप केल्यामुळे तुझे पायही खूप दुखू शकतात आणि तुला खूप त्रास होऊ शकतो तर मी त्याला असा सल्ला देईन की हळूहळू आणि आराम आरामशीर तू एकेक स्टेप बघूनच योगाभ्यास करायला सुरुवात कर